शेतीबाबतील जे काही त्यांना जे काही पीक वगैरे येतं ना पिकाबद्दल जे काही सवलत वगैरे भेटते आणि जे काही इनकम येते ते इनकम टॅक्स फ्री राहते ना हे फार चांगली गोष्ट आहे आणि ती फार चांगली आनंदायी गोष्ट पण आहे